दैनिक वृत्तपत्राने आर्थिक स्तंभमध्येच लघु उद्योग शेती याचा समावेश करायला नको कारण लघु म्हणा उद्योग किंवा शेती यांना एक वेगळंच स्थान वृत्तपत्रात मिळायला हवं असं माझं मत आहे कारण भारत हा शेतीप्रधान कृषीप्रधान देश म्हटला जातो त्यामुळे कृषीसाठी किंवा शेतीसाठी बी बियाणं खतं यासाठी बाजारभाव मूल्य जे असतं त्याच्यासाठी एक वेगळं सदर वेगळं वेगळं स्तंभ असणं गरजेचं आहे कारण काही काही शेतकरी वर्गातले जे काही काही जे नागरिक आहेत जे स्वतः शेतकरी आहेत ते विशेष करून या पुरवण्या म्हणा किंवा ह्याच्यातल्याच गोष्टी वाचत असतात त्याशिवाय कसं होतं की ह्याला एक वेगळं स्थान दिल्यामुळे मा माणसांना सामान्य माणसांना ती वाचण्याची आवड निर्माण होते जसं की एखाद्या माणसाकडं स्वतःचं छोटीशीच जमीन असेल फार फार नाही पण एक तीस पस्तीस गुंठे म्हणा किंवा दोन तीन एकरच असेल पण त्याला त्याच्यामध्ये काय करायचं असं जेव्हा सुचत नाही तेव्हा वापर करायला हे वृत्तपत्र उपयोगी ठरू शकतात की ह्याच्यातून छोट्या छ छोटे जमीनदार असतील शेतकरी असते त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की वृत्तपत्राने शेतीसाठी लघु उद्योगांसाठी किंवा स्त्रियांसाठीही आपण म्हणू शकतो एक वेगळं पान एक वेगळा स्तंभ ठेवायला हरकत नाही